आमच्या भागातला कला शिल्प विभाग वगैरे तर पालघर जिल्ह्यामध्ये प्रगती भोईर म्हणून ह्यांचं सेवा विवेक सदन म्हणून एक आहे तर त्यां त्या स्वतः आणि त्यांनी आदिवासी भागामध्ये जाऊन त्यांनी तिकडच्या आदिवासी लोकांना बांबूचे वेगवेगळे प्रकार करण्याचं शिकवलं त्यांची ती तिथे जे सेवा चालवतात एक आश्रम आहे त्यात बांबूची लागवड कशी करायची किंवा त्याचा उपयोग कसा करायचा आणि त्यातनं छान छान वस्तू कशा तयार करायच्या ह्या सगळं त्या करतात त्यांची मध्ये मीडिया आपण म्हणतो तसं मग त्यांची एक मुलाखतसुद्धा टी व्हीमध्ये झाली होती परत त्यांनी व्हॉटसअपवर म्हणा किंवा पेपरमध्ये त्या त्यांच्या कंदील बांबूचे कंदील वगैरे छान बनवतात त्याच्या जाहिरात करतात आम्ही स्वतः पण पालघरला आपल्या गुजरात साईडला जाताना हायवेवर ते त्यांचं हे आहे छोटं तिथे आम्ही स्वतः जाऊन आलो होतो त्यांचे प्रोडक्स खूप छान छान आहेत आदिवासी तिकडच्या बायकांना घेऊन त्या पापड लोणची किंवा मसाले गावचे परत बांबूची काय म्हणता येईल की उदबत्ती स्टँड म्हणा किंवा त्याचे भांडी मातीची भांडी छान छान जेवण करण्यासाठी जे आजकाल आपण खूप चुलीवर वापरता वापरायचे जे आधी मातीची भांडी ती भांडी त्यानंतर त्यांनी खूप छान छान कंदील बनवले आहेत आणि ते पण कंदील आपल्या नक्षत्रानुसार म्हणजे पिरॅमिड आकार किंवा सर्कल प्रत्येक नक्षत्रानुसार एक एक वेगळे खूप छान छान बनवले आहेत तर खरंतर त्या खूप छान हा उपक्रम चालवत आहेत तिथे तुम्ही पण सगळे कधी वेळ असेल तर जाऊन येऊन बघू शकता आणि तिथे त्यांनी क आदिवासी लोकांसाठी एक कार्यशाळा वगैरे पण घेतात त्या आणि बांबूची लागवड इतर गोष्टी असं खूप छान छान शिकवतात तर ते मदत करण्यासारखं ते आहे ते छान आहे असं मला वाटतं